तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलेलं आहे पण पूर्वीच्या काळी आपण तंत्रज्ञान नव्हतं त्या वेळेला प्रत्यक्ष भेटून बोलण्याचा जो आनंद होता तो फार वेगळा होता आता आपण या तंत्रज्ञामुळे कुठेतरी थोडे लांब गेलेलोत मात्र आपण घरबसल्या आणि कुठेही रस्त्यातून प्रवासात असताना कुठल्या कामामध्ये असताना तंत्रज्ञानामुळे आपल्या जवळच्या माणसाशी किंवा ज्याला ज्याच्याशी आपल्याला संवाद साधायचाय त्याच्याशी आपण संवाद साधू शकतो सोशल मीडियामुळे ह्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे सोशल मीडियामधून अनेक ॲप्सचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये आपण एकमेकाच्या प्रत्यक्ष जवळ नसलो तरी संवादात असतो पण सोशल मीडियामुळे जसे फायदे झालेले आहेत तसे काही तोटे झालेले आहेत फायद्यांमध्ये म्हणाल तर आपल्याला कुठेही असताना संवाद साधता येतो ही जमेची बाजू त्यानंतर आपण तिथलं व्हॉटसपच्या माध्यमातून किवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून जिथे असू तिथले एखादं स हे प्रसंग दाखवायचा असेल तरी तो दाखवू शकतो त्यानंतर आपल्याला एखादा मार्ग शोधायचा असेल तर आपण गुगलवरून सर्च करून त्या स ठिकाणापर्यंत पोहचू शकतो असे अनेक फायदे झालेले आहेत पण त्याचबरोबर ह्या सोशल मीडियाचा अतिवापरामुळे काही नकारात्मकसुद्धा परिणाम झालेले आहेत आणि विशेषतः मुलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे मोबाईलच्या वापरामुळे आणि नेटच्या वापरामुळे ह्या मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि अन्य बाबींकडे जास्त लक्ष आहे आणि त्यामुळे त्यांचं वैयक्तिक नुकसान फार होत आहे तसंच सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे त्याचा आपल्या मानसिकतेवर आणि एकूणच लाइफष्टाइलवर खूप वाईट परिणाम झालेला आहे आणि भविष्यात ह्याचे आणखी परिणाम दिसू लागतील